ट्यूबवेल म्हणजे त्याला जवळपास हापसी असं म्हटल्या जाते जमिनीतलं पाणी कुठल्याही विद्युत उपकरणाशिवाय बाहेर काढल्या जाते याला दोन पाईप जोडलेले असतात जमिनीतपर्यंत जेव्हा पाणी असते तिथपर्यंत दोन पाईप जोडलेले असतात आणि बाहेरचा जो एक दांडा असते तो आपण असा खालीवर हलवला की बाहेरची जे हवा असते ती आतमध्ये जाते आणि त्या आतमध्ये गेल्यावर तिथलं जे पाणी आहे हे दुसऱ्या पाईपमधून बाहेर निघते आणि ही प्रक्रिया सतत चालू असते जोपर्यंत आपण तो दंडा खालीवर हलवत असतो अशा प्रकारे ही ट्यूबवेल काम करते म्हणजे जमिनीतलं पाणी वर काढते आणि ते आपण वापरू शकतो कुठल्याही विद्युत उपकरणाशिवाय हो आमच्या गावात एक जवळपास तेहत्तीस डायमीटर असलेली मोठ्ठी विहीर आहे जी आमच्या पंचवीस हजार लोकसंख्या असतेल्या गावाला भरपूर पाणी देते आणि ते पाणी आम्ही आमच्या दैनंदिन वापरासाठी वापरतो हो ते पाणी आमच्या घरापर्यंत पाईपलाईनद्वारे येते पहिले ते पाणी एका मोठ्या टाकीत भरले जाते आणि तिथून ते ठराविक वेळेवर वेगवेगडे हॉल बसवलेले आहे हे प्रत्येक एरियात ते पाणी जाते आणि ते पाणी वापरतो आणि यदाकदाचित जर काही कारणास्तव त्या नळातून पाणी नाही आले तर ती मी पहिल्यांदा ट्यूबवेलची माहिती दिलेली आहे की ट्यूबवेल कसं काम करते तशी ट्यूबवेल प्रत्येक चौकाचौकात बसवलेली आहे त्यामुळं ते पाणी दंडा खालीवर हळू हवा आतमध्ये जाते आणि पाणी वर येऊन ते पाणी आम्ही दैनंदिन वापरासाठी वापरतो